झाडे दोन प्रकारची राहतात आपण जे झाडे बाहेर लावतो ते जसे की फळांचे फुलाचे अजून वांगी मिरचीचे आणि अजून काय म्हणते बा आंब्याचे वगैरे सीतापडीचे क गोडलिंबू कडूलिंबू हे आपण ते झाड राहते ते बाहेर लावतात आणि अंदर घरामधले झाडं म्हटलं आहे मतलब ते जसे की मनीप्लँट मनीप्लॅन आपण जे झाड लावतो ते अंदर राहतो त्याने आपलं मतलब घरातलं वातावरण खूप छान राहते आणि घरातलं मतलब आपली तब्येत वगैरे चांगली राहते आणि आपल्याला एक अंदर चिडचिडेपण आलं तर झाडाखाली पाहून आपलं ते चिडचिडेपण चाललं जाते आणि आपल्याला एकदम फ्रेश झाल्यासारखं वाटते आणि अजून काय म्हणते बा ते झाड मतलब त्या झाडाकडं पाहूनच अशी वाटते की ते झाड